आमच्या भागात सगळ्यात उत्साहात आणि जोरदार साजरा होणाऱ्या विधी म्हणजे एक लग्न सोहळा आहे या लग्नाच्या विधीवेळी सर्वप्रथम जेव्हा विवाह इच्छुकांची विवाह ठरतात त्यावेळी एक साखरपुडा हा कार्यक्रम घेतला जातो आणि त्या साखरपुड्यामध्ये त्यांची जी काही देवाणघेवाण ठरलेले आहे तर ती देवाणघेवाण त्यावेळी तिथं होते आणि त्यावेळी लग्नाची तारीख निश्चित केली जाते आणि मग लग्नसोहळा निश्चित होतो आणि लग्न सोहळा हा अतिशय उत्साहात साजरा केला जातो आमच्याकडे त्याच्यातली अनोखी पद्धत म्हणजे नवरा मुलगा हा घोड्यावर बसून येतो त्याच्या हातामध्ये कट्यार असते त्याला एक लिंबू लावलेला असतो का तर त्याला बाहेरील काय बाधा वगैरे होऊ नये ही एक समजूत आहे आणि अंतरपाट लावलेला असतो लग्नाच्या वेळी की एकमेकाचा चेहरा पहात नाहीत न नवरा मुलगा आणि नवरी मुलगी तर अशा पद्धतीने हे